हां हॅलो बोल ग

अगदी नक्की नक्की आणि तू मंगळागौर साजरी करणार आहेस त्याचा मला आनंद आहे हा हल्ली कोण करत नाही ना गं म्हणून म्हणते हां बरं आहे बरं आहे चांगली गोष्ट आहे मंगळागौर करशील ना तर आधी चार किंवा पाच मंगळवार येतात तेव्हा उपास करण्याची तयारी ठेव हां उपास करायचे हो संध्याकाळी जेवायचं संध्याकाळी उपास सोडायचा आंघोळ बिंघोळ करून पूजा करून असं तुम्हाला जसं सोयीचं होईल तसं पण पूजा करायची असते मंगळागौरीची कलश मांडायचा असतो घरात हां दर मंगळवारी नाही पण शेवटच्या मंगळवारी तुला मी सवाष्णी बोलवाव्या लागतील त्यांच्यासाठी काहीतरी आणायचं असतं वाण म्हणून त्यांच्या फराळाची सोय म्हणजे असं काहीतरी खाणं बिणं छान बनवायचं असं सगळं करावं लागतं आणि पूजा आणि सेवन हो हो हो हो सगळ्या मंगळवारी म्हणजे कसं असतं प्रत्येक मंगळवारी ना वेगवेगळीच्या घरी ती मंगळागौर पूजायला जायचं असतं म्हणजे तुझ्या आता आजूबाजूला राहतात किंवा तुझ्या मैत्रिणी आहेत ना तशा पाच मंगळवार आले तर पाच मंगळवारी पाचजणींकडे करायचं असं आणि जिच्याकडे शेवटच्या मंगळवारचं असेल ना तेव्हा मं तिथे ते जागरण असतं किंवा तुझ्याकडे ठेवलीस शेवटचा मंगळवार तर तू जागरण करायचं म्हणजे सगळ्यांना बोलवायचं जागरण करायचं वेगवेगळे खेळ म्हणजे पूर्वी आता कसं फुगड्या घालणं उखाणे घेणं असं सगळं होतं तसं पारंपरिकरितीने केलात तर तसं नाही तर इतर हल्ली गेम असतात ना तसे सुद्धा केलात आणि तसा एक सकाळपर्यंत जागरण करायचं असतं त्याचं रात्री तसबीर पण ठेवायची असते आणि त्याच्यासमोर कलश ठेवायचा कलशाला आपल्याला सजवता येईल तशाप्रकारे वेणी घालायची हार घालायचा हल्ली कसं आहे वे त्या ह्याचं वेगवेगळे दागिने बिगिने मिळतात ते घालायचे कलशाला म्हणजे त्यात हां तसबिरीवर ना तशी ते मूर्तीटाईप करण्याचं खण बिण लावून असं हे येतं हे करायचं आणि त्याला सगळं दागिने बिगिने घालायचं छान वाटतं आपल्याला प्रसन्न वाटतं मी केलं होतं ना ते मी फळंच खाल्ली होती सकाळी आणखी फळं खायची दूध प्यायचं आणि संध्याकाळी एकवेळ मग व्यवस्थित आपलं सगळं जेवण असतं जे नैवेद्य दाखवतो आपण ते सगळं जेवण जेवायचं आणि उपास सोडायचं हां धूतवस्त्र तर आपण घालतोच देवाची पूजा करतो तेव्हा

म्हणजे ते नाही नाही नाही नाही असं काही नाही वस्तू दिली कुठची तरी चालते हो हो हो हो हो हो पाचव्या मंगळवारी उद्द्यापन म्हणजे ते उचलायचं असतं मांडलेलं सगळं विसर्जन काही करायचं नसतं फूल हार ते आपण निर्माल्याचं हो हो हो हो हो पाच मंगळवार जेव्हा तू घरी येऊन त्याला हळद कुंकू घालणार पूजा ते करणार ना असं मोठं हे करायला तू फंक्शनसारखं ज्या प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं असतं तेव्हा तिथे जाणार पण स्वतःच्या घरी मांडलेली मंगळागौर तू पूजणारच ना त्यामुळे ते कलश ठेवतात देवाचे हो हो चालेल हो चालेल हो नक्की नक्की हां हो हो